आजकालच्या या धावपळीच्या युगामध्ये योग हा भरपूर महत्त्वाचा बनलेला आहे तर कारण योगामुळे आपलं पूर्ण शरीर बळकट राहतं शरीराबरोबरच मनही आपलं शांत राहतं आणि तंदुरुस्त राहतं ते योग जे म्हणजे प्राणायाम एक करतो आपण प्राणायाममुळे बऱ्यापैकी आजार पण कमी होतात आणि आपल्या मेंदूवर पण त्याचा परिणाम होतो प्राणायाम व्यतिरिक्त म्हटलं तर मयूरासन आहे भुजंगासन आहे असे बऱ्यापैकी आसन आहेत ज्याने आपल्या पूर्ण शरीरावर त्याचा फायदा होतो म्हणून प्रत्येक व्यक्तीने दिवसाला एक पंधरा ते वीस मिनटं तरी योगासनं केली पाहिजेत असे मला वाटते